नमस्कार पर्यटन हा देशाचाच नाही तर पूर्ण विश्वाचा विषय एक प्रगतीकडे घेऊन जाणार आहे पर्यटनाने काय होतं तर स्थानिकांना व्यवसाय मिळतय आता एखादा बीच असेल आणि त्याठिकाणी जर पर्यटन स्थळ म्हणून जाहिर झालं तर त्याठिकाणी अनेक स्थानिक व्यवसाय त्याठिकाणी सुरू होतात उदाहारणार्थ जर समुद्रकिनारा असेल तर त्याठिकाणी सवाऱ्या सुरू होतात घोडागाडी सुरू होते किंवा त्याठिकाणी उंटं घेऊन त्याठिकाणी उंटाची सवारी केली जाते बरीच छोटी छोटी दुकानं त्या ठिकाणी मांडून स्थानिकांना आपला व्यवसाय त्याठिकाणी करता येतो एवढंच नाही तर त्या ठिकाणी स्वच्छतेसाठी नेहमीच माणसं लागतात मग त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर जी स्थानिक संस्था असते ते सुद्धा त्या ठिकाणी कामगार नेमतात आणि त्या कामगारांना चांगला रोजगार मिळतो तेवढंच नाही तर ज्या प्रकारची पर्यटन स्थळं असतील किंवा ज्या प्रकारचं ते पर्यटन असेल आणि ज्या प्रकारचे पर्यटक येतील त्याप्रमाणे त्या ठिकाणी व्यवसाय केला जातो आणि ह्या व्यव व्यवसायामुळे त्यांना तर रोजगार मिळतोच पण ट्रॅव्हलिंगवाले जे आहेत त्यांनासुद्धा चांगला रोजगार मिळतो कारण ती व्यवस्था होते तसेच स्थानिक लेवलवर हॉटेल त्या ठिकाणी बांधली जातात हॉटेलमुळे त्यांचाही व्यवसाय त्या ठिकाणी होतो आणि त्यांना रोजगार त्यांना मिळू शकतो अशा प्रकारे पर्यटन स्थळ चांगले